लग्नामध्ये मोठ्या समारंभात जर पाण्याची व्यवस्था करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे एकतर पाय प्यायच्या पाण्यासाठी केंट वगैरे मागवले जातात जार वगैरे तर ते जास्त प्रमाणात मागवावं लागतात जर मोठा समारंभ असेल तर आणि आणि आणि जर हात धुवायला वगैरे असेल तर मग टँकर किंवा काय असं वेगळ्या प्रकारे मागवावं लागतं पण जर प्यायच्या पाण्याच्या विषयी असेल तर जार जार खूप छान गोष्ट आहे कारण त्याची टेस्ट पण छान असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते प्यायला पण जर आपण गार मागवलं तर गारच येतं ते गार राहतं पण जास्त वेळेमध्ये तर ते प्यायला चांगलं पण लागतं आणि लोकांना जास्त करून पुण्यामध्ये म्हणाय गेलं तर जारमधलंच आवडतं जास्त करून तर ते पाण्याची व्यवस्था म्हणलं लग्नामध्ये तर जास्त करून मी बघितलं आहे सगळीकडे गावाकडे किंवा पुण्यामध्ये किंवा दुसरी कुठेही तर जास्त करून पाण्याची व्यवस्था ही जारच्या माध्यमात माध्यमात माध्यमातूनच केली जाते कारण कसं झार जार खूप छान म्हणजे त्याची टेस्टही चांगली लागते त्या पाण्याची आणि गार म्हणलं तर ते जास्त वेळ राहतं पण गार तर ते चांगलं आहे आणि त्याला म्हणजे पॅक पण असतं सगळीकडून तर ते काही घाण जायची किंवा काय त्याचं काही टेन्शन नसतं त्यामुळे जार जार मागव मागवायचं असेल लग्नामध्ये तर ते चांगलीच गोष्ट आहे आणि जास्त प्रमाणात मागवलं तर ती खूप भारी गोष्ट आहे कारण लग्नामध्ये म्हणाय गेलं तर खूप खूप जण लोकं येतात की ज्या म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात माव मागवावंच लागतं ते तर ते जार हे बेस्ट उपाय आहे लग्नामध्ये पाण्याचा व्यवस्था करायची असेल तर जार हे चांगली गोष्ट आहे